भारतामध्ये आता नवीन नोकऱ्या निर्माण झालेल्या आहेत जसं काही यूटूबर झालं कमेंट क्रिएटर्स मग कॉमेडियन किंवा आर्टिस्ट अशा खूपशाई नोकऱ्या झाल्याय सॉफ्टवेअरमध्ये नवीन ऑपॉर्च्युनिटीज आल्या आहेत ॲनिमेशन्स आहे ॲनिमेशन्समध्ये पण खूप जास्त आज आजकालचे जे नवीन पिढी आहे त्याच्यामध्ये म्हणजे इंटरेस्ट घेते आहे घेत आहे आणि ती त्याच्याकडे वळत आहे आणि जसं यूटूभर्स झाले आहेत आता खूप सारे यूटूबर्स आले आहे पहिले म्हणजे नव्हते आता खूप जास्त झाले आहेत सॉफ्टवेअरमध्ये पण खूप जास्त म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज आल्या आहेत पहिले खूप कमी होते पण आता भारतामध्ये पण खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज आले आहेत भारच्या बाहेरून पण लोक इंडियामध्ये येऊन आजकाल नोकऱ्या करत आहेत न मल्टिनॅशनल कंपनीज जे आहेत ते पण इंडियामध्ये आलेले आहेत ते पण आपला बिझनेस इंडियामध्ये करत आहेत